खेळाचा आपल्या रोजच्या आयुष्यावर मोठा प्रभाव असतो होतो फक्त शरीर तंदुरुस्त ठेवत नाही तर मन ही फ्रेश ठेवतो लहानपणी मी क्रिकेट आणि कबड्डी खूप खेळायचो मैदानी खेळ खेळल्यामुळे शरीर लवचिक आणि मजबूत राहतं शिवाय टीमवर्क वर्क आणि स्प टीमवर्क आणि स्पर्धेची सवय लागते आता रोज तासभर खेळायला वेळ मिळत नाही पण फिटनेस टिकवण्या्साठी मी नियमित चालतो थोडं व्यायाम करतो आणि शक्य तिथं तितकं ॲक्टिवेट राहण्याचा प्रयत्न करतो कधी मित्रांसोबत बॅडमिंटन किंवा क्रिकेट खेळलो तर दिवस खूप उत्साही वाटतो खेळ आपल्याला शिस्त चिकाटी आणि फिटनेस महत्त्व शिकवतो त्यामुळे आपल्याला व्याप व्यापातही थोडा वेळ खेळासाठी द्यायलाच हवा शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त राहिलं तर आपण रोजची आव्हानं सहज पेलू शकतो